खेळ खेळण्याचे ग्रामीण भागामध्ये जे काही फायदे आहेत जसं कर तर तुम्ही जर आऊटडोर ज्याला आपण आऊटडोर गेम जे म्हणतो जसं की डायरेक्ट ग्राऊंड मैदानी जे काही खेळ आहेत त्यामध्ये तर त्यांचं शारीरिक कसरत होते त्यामधून जे घाम वगैरे निघतं त्याच्यामधून त्यांच्या बॉडीचं जे काही ब्लड सर्क्युलेशन वगैरे आहे ना रक्ताचा संचार तो व्यवस्थित होते त्याचबरोबर त्याच्यामध्ये की स कबड्डी झालं खो खो झालं क्रिकेट झालं असे खूप सारे गेम आहेत खेळ आहेत की ज्याच्यामधून बॉडीची कसरत होते बॉडी सुदृढ होऊ शकते त्याच्यामुळे बॉडीचा जर घाम जर निघाला तर रक्तसंचार व्यवस्थित होऊ शकते आणि बॉडी एकदम स्ट्रॉन्ग राहू शकते फिरू शकते त्याचबरोबर जे काही काही असे जसे की बुद्धिबळ झाले किंवा खूप साऱ्या असं जे काही जुन्या काळचं जे काही आहे जे ते जर खेळ जर झाले त्यामुळे काय होतं की एकमेकांच्या बद्दलची जी काय भावना आहे ना ती भावना चांगली होती एक प्रेमळाची प्रेमळ म्हणजे एकमेकांचं जे काही नाते आहेत ना हे नाते फार चांगल्या पद्धतीने डेव्हलफ होतात ते ग्रामीण भागामध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्याचं हे होऊ शकतं ते एक चांगला सामाजिक संवाद पण होऊ शकते कारण की एकमेकांचे नाते पण चांगल्या पद्धतीने जुळलं जातं